मराठी भाषा ही म महाराष्ट्राची मातृभाषा आहे म्हणजे अगदी सर्वसामान्यांची भाषा आहे मराठी आणि प्र मैलावर गेल्याच्यानंतर मराठीचा लहेजा बदलतो म्हणजे एखादा प्रवास वर्णन करायचं असेल तर तो तेच प्रवास वर्णन मैला मैलावरती भाचा भाषेचा लहेजा बदलतो त्यामध्ये त्याप्रमाणे बदलतं जसं की काही शब्द बदलतात मराठवाड्यामध्ये वेगळे शब्द येतात विदर्भामध्ये वेगळे येतात जी म्हणजे हे जे मराठीची ही जी वै वैशिष्ट्य आहे ही मराठीची ही जी विशेषता आहे जी अगदी तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांनासुद्धा समजून येते जी की इतर भाषांमध्ये नाही समजणार मराठी भाषेमध्ये शब्द भांडार भरपूर आहे त्याची विविधता भरपूर आहे प्रवास वर्णन करण्यासाठी किंवा एखादा प्रसंग वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने एखादा प्रसंग मांडायचा म्हटलं तर ते वेगवेगळ्या लेखकांच्या भाषा शैलीनुसार लि लेखनशैलीनुसार बदलत जातं तसंच कविता आहे कविता पद्य स्वरूपामध्ये जरी असली तरी कवितेला भ मांडणं मांडणी जी करणं आहे ती कवितेची आपण पद्य स्वरूपात गाय गाऊनसुद्धा करू शकतात किंवा मग असं गद्य स्वरूपामध्ये बोलून क सुद्धा करू शकतो तर हे एक मराठी भाषेचं एक छान वैशिष्ट्य आहे जे आपण मराठी भाषेला जसं वळवू तसं वळत जाते ती म्हणजे जसं की एखाद्या गोष्टीचा द्विअर्थसुद्धा होतो आणि हे फक्त मराठीतच होऊ शकतं असं मला वाटतं